मला वितरण सेवेसाठी वापरलेली व्हॅन खरेदी करायची आहे त्यासाठी जो अर्ज करायचा आहे तो पोर्टलद्वारे कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन कराल का